हां विजय केदारे बोलत आहे का हां सर मी ॲपवरून पार्सल मागवलं होतं एक सो मला आता कंपणीकडूनच मी तुमचा नंबर मिळाला पण माझं पार्सल अजून आलं नाही आहे अच्छा सर पण असं कसं मी म्हणजे मी नेहमी मागवते तर असं तर कधी डिले होत नाही मग आज कसं काय आणि तुम्ही नॉक तरी करायचं ना ॲटलिस्ट डोअर ओके अच्छा अच्छा म्हणजे मला ते कस्टमर कं केअरमध्ये ते कॉल करून त्यांना विचारवं लागेल का त्यांना पण तसं मला काही टेक्स मेसेज वगैरे नाही आला आहे त्यांचा हो बरोबर आहे तुमचं तुम्ही काम केलं पण मला तसं काय टेक्स मेसेज वगैरे नाही आला आहे अहो तुमचं बरोबर आहे आता तुम्ही तरी काय कराल बघा ना ट्राय करा ना तरी आता कारण कसं मला पार्सल माझं अर्जंट हवं होतं मान्य आहे आता तुमची पण चूक नाही पण जर तुम्ही मला टेक्स्ट पण मिळाला ना मग तसा मेसेज वगैरे पण मिळाला आता तुम्ही आज या दोन दिवसात डिलीवरी देऊ शकता का या दोन दिवसात तुम्ही डिलीवरी देऊ शकता का अच्छा म्हणजे ते तुम्ही पण ऐका म्हणजे बरेचसे माझे असे पार्सल मागवले आहेत मी याच्या आधी डिले नाही झाला म्हणून मी तुम्हाला फोन केला की कसं काय म्हणजे डिले वगैरे होत आहे ह्यावेळेस इतकं सर प्लीज ट्राय करावं कारण मला पण अर्जंट बाहेर जायचं आहे ना मग जर डिलीवरी नाही आली तर मला कॅन्सल करावं लागेल आणि माझ्याकडे खरंच तेवढा वेळं नाही आत्ता मी ते कं कस्टमर मी कस्ट मी कस्टमर केअरला कॉल करतेच पण तुम्ही पण एकदा ट्राय करा बघा सर प्लीज हो चालेल चालेल ठीक आहे तुम्ही विजय केदारे राईट हो हो मी आहे घरीच आहे तुम्ही दिला तरी चालेल मला हो हो चालेल चालेल ठीक आहे ठीक आहे